हा ओ काल मी तुम्हाला कॉल करत होतो काही लागत नव्हतं असं बिझीसारखा लागत होतं काय इश्यू आला काय ओके ओके नो प्रॉब्लेम बरोबर ना बारा जुलैला आमच्या भावाचं लग्न ठरलं आहे तो आ मुलगी तिकडची असल्यामुळे आम्ही तिकडे येणं प्रेफर करतो कारण आमच्या इकडे अमरावतीला ती मुलगी आणि येणार तेवढं खूप लांब पडणार ना तो आम्ही ते प्रिपेअर करतो आहे तुमच्याडे कसं आहे पूर्ण विला भेटतो की नुसत्याचे रिसॉर्टचे रूम्स आणि आहेत ओके ओके ओके ओके म्हणजे तुमचे के किचनशी रिलेटेड सगळं बरं तुमचं आता जर आमचा चाळीस एक माणसांना हवा आहे तर तुमचं प्लॅटरच कशी आहे हा बघा आता आलो त्याच्या पहिल्या दिवशी तुमच्याकडे बरं हॉल वगैरे आहेत म्हणजे असं संगीत वगैरे करायला आहे ना ओके ओके हॉल असेल तर बरं ना ओक ओके ओपनचा एक रेट काय किती आहे अंदाजे एक दो तीन दिवसला दरोज तीन ते चार तास हां म्हणजे तीन आम्ही चार दिवसच राहणार आहो चौथ्या दिवशी लग्न आहे तीन दिवस फक्त ते संगीत वगैरे त्यांना असं नाचायला विचा गायला करावं लागतं हा थोडंफार डेकोर करून असावं बरं तुमच्याडे असा ओके बरं मग तुमच्याकडे आता बल्कमध्ये बनणाऱ्या क्वांटिटीजमध्ये काय काय आहे स्नॅक्स प्लेटर आणि हो तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे बस साऊथ इंडियन हां डोसा वगैरे

बरं ओके ओके आणि लंच लंचला काय काय म्हणजे जर नॉनव्हेज घेतलं चाळीस माणसा चाळीस माणसांचं जर त्याच्यात कमी कॉस्टली काय पडेल हो म्हणजे एक एकंदरित बघायला गेलं तर पोटगोय आणि कमी कॉस्टमध्ये चिकन पडेल ना आणि त्यातल्या तर नॉनव्हेजमध्ये चिकन ना ओके आणि हे बल्कमध्ये जर काहीच माणसांना घेतलं तर हो हो हो बिर्यानीचं रेट काय

किलो किलो किलोमध्ये ओके आणि आमची चाळीस माणसं म्हणजे दहा एक किलो लागणार ओके दहा किलो कसं पडणार ते म्हणजे त्याच्यात काय डिस्काउंट भेटणार काय ओके बरं आणि ड्रिंक्समध्ये काय वाईन्स वगैरे काय

ओके चालेल थँक्यू